न्यूजपेपरद्वारे बघायला गेलं तर ते लोक न्यूज प्रे छा छापून देतात त्याप्रमाणे ते त्यांचं आता ऑनलाईनही चालू आहे ते आता प्रत्येक पी डी एफ फाइल वगैरे ते ऑनलाईनमध्ये पण त्यात नेटवर्किंग पण आहे त्यामुळे ते इतर प्रोवाय एन डी आर एफ किंवा पोलीस स्टेशनच्या वगैरे बाजू बाजूच्या कुठचे लोके लोकेशनला जे फायर ब्रिगेड वगैरे कुठे सुविधा उपलब्ध करता येतील त्याची माहिती देऊ शकतात ते तसेच त्याला टोल फ्री नंबर अवेलेबल करून देऊ शकतात प्लस त्याच्यामुळे आपणआजूबाजूच्या जे लोकल इकडचे असेल जनता जे लोक आहेत त्यांच्यावर त्यांना ते संपर्क साधून त्या लवकरात लवकर आपल्याला मदत पुरवू शकती श शकत् पुरवू पुरवू शकतील हेही त्या न्यूजपेपर वृत्तमाध्यमांतर्गत करता येतं तसेच ते इतरही गोष्टी आहेत ज्या माध्यमातून ते सांगतात इतर लोक म्हणजे इतर विभागामध्ये देण्याचं काम ते केलं केलं जातं जे ते ऑनलाईन किंवा सध्या नेटवर्किंग माध्यमातून करतात त्याप्रमाणे कारण आजचा तंत्रयुक्त युगामध्ये आता पुष्कळ फॅसिलिटी झालेल्या आहेत त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी जागृत होऊन त्या मदत मदत आपल्याला आपल्यापर्यंत पुरवत असतात अशा प्रकारे तर अजूनही गोष्टी आहेत की त्या मॅनपॉवर प्लस मॅनपॉवरच्या त्याच्यातून आपण संकटातून कसे बाहेर निघू कसे गायडन्स वगैरे ते इतर ते त्या माध्यमातून करत असतात आपल्याला